आजकाल व्यवसाय हे कोणतेही असो लोकं आवर्जून करतात कोळी लोकं तर मच्छीवाले मग फिश वगैरे समुद्रातून काढून ते विकतात त्यांचा तो पारंपरिक सांस्कृतिक व्यवसाय असतो लोकं ते लोकं खूप जीवाचं रिक्स घेऊन ते लोकं समुद्रात जातात मासे पकडायला आणि मग ते येऊन विकतात खूप कष्टच करतात ते लोकं त्या व्यवसायात परत मराठी लोकं कोणतेही व्यवसाय करतात व ते भाजीचे असो किंवा कपड्यांचे असो जे जे गोष्टी लोकांना खूप महत्वाचे आहेत जगण्यासाठी त्याचा व्यवसाय लोकं करतात व त्याचा फायदाही आपल्याला होतो व त्यांनाही होतो म्हणून ते व्यवसाय कोणताही असो लोकं आवर्जून करतात आणि त्याचा फायदा त्यांनाही होतो आणि आपल्यालाही होतो असा कुठला ठराविक व्यवसाय नाही आहे जो इम्पॉर्टंट आहे सर्वच व्यवसाय खूप इम्पॉर्टंट आहे भले ते भाजीचा असो कपड्यांचा असो जेवणाचा असो किंवा जे डेली गोष्टी आपल्याला लागतात त्यांचा असो सर्व खूप इम्पॉर्टंट आहेत थँक यू